तर माझा आवडता अभिनेता बॉबी देओल हा आहे कारण ॲक्च्युअल लहानपणापासून मला तो बॉबी देओल आवडतो तेचे सिनेमे बरेच पाहिले त्यामध्ये ॲक्च्युली बरेच वर्षाचे मजे जेव्हा मी स्कुलमध्ये होतो मी दहावीला असेन बहुतेक त्या वेळी त्याचे सिनेमे आले होते त्यामध्ये बादल बरसात बिच्छू पिच्चर आला होता त्यानंतर मग तुझा तो क्रांती काहीतर आला होता आणि नंतर अजून तुमच्या माझ्या मते तर

एक्काहत्तरला रिसेंटली मी बघितला होता मजे काही वर्षापूर्वी आला होता तो पण पिच्चर एक हा असेल आपला तेचं नाव आहे चोर मचाये शोर तो मध्ये बघितला होता मी तो पण मला खूप आवडला आणि आवडता हिरो याचं कारण की म्हणजे कसं त्याचं जे लूक हेअर स्टाईल बॉडी लँग्वेज जी आहे जी पर्सनॅलिटी त्याची त्याचा ॲक्ट आहे जो जसं रो रोल प्ले करतो ॲक्शन ड्रामा जे काय आहे एकदम परफेक्ट प्रॉपर करतो तो आणि मी खूप कोणतंही कॅरेक्टर मी डीपली बघतो त्याचं जे जी मूवी असेल ना तेच एकदम डीपली बघतो त्याच्यात मी त्याचं म्हणजे मी पण अनुकरण करतो ॲक्च्युली मी फॉलो करतो त्याला तर त्याच्या काही गोष्टी मी कॅच करतो त्याप्रमाणं मी राहातो वागतो आणि ते बघून सगळे व्हिडिओपसून बनवतो तर एक प्रेरणा मिळते त्याच्याकडून मला ते पिच्चर वगैरे बघतो ना मी आणि आत्ताही म्हणजे लहानपणापासून आत्ता पण मी त्याचे सिनेमे अजूनही पाहतो जे यूटूबवर अव्हेलेबल असतात किंवा मी डाउनलोड करतो आवडीने पाहातो आणि माझ्याकडे त्याचं क कलेक्शन पण खूप आहे म्हणजे केलेलं आहे मी जरबस्त तर मी ते तर माझ्या वडलांना याना त्यांना पण तो हिरो आवडतो त्याचं सॉन्ग पण आम्ही ऐकत असतो आणि असं कुठलंही वेळ नाही की त्याचा मूवी मी ब बघितला नाही असं कधी होणार नाही जेव्हा मला टाईमपास असतो तेव्हा मी मूवी बघतोच त्याची म्हणजे आवडता विषय माझा हाच आहे म्हणजे तोच मला आवडता हिरो आणि इव्हन म्हणजे सांगण्याचा उद्देश हेच की मला हा हिरो या सर्व गोष्टी त्यात असल्यामुळे हा हिरो मला खूप आवडतो